मला जास्त प्रमाणामध्ये मला रेसिपीमध्ये पुरणपोळी हा पदार्थ खूप आवडतो कारण की पुरणपोळी खायला जेवढी गोड रुचकर आणि चविष्ट असते तेवढा कोणताच पदार्थ वाटत नाही कारण की हा पदार्थ सगळ्यांना हवाहवासा वाटतो आणि हा पदार्थ बनवायला थोडासा कठीण असतो परंतु खाण्यासाठी खूप चांगला असतो कारण की हा चण्याच्या डाळीपासून बनवला जातो तर हा आरोग्यासाठीही खूप चांगला आहे आणि हे बनवण्याची जी पद्धत आहे ही खूप आगळीवेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हा पदार्थ आवडतो आणि मला सर्वात जास्त प्रमाणामध्ये आवडते तर मी आवडीने हा पदार्थ बनवते आणि बनवायला लावते जेव्हाही मला वेळ मिळतो मला काही गोड खायची इच्छा होते त्या वेळेला मी हा पदार्थ बनवते